माझं दिवस अधिक छान सुंदर होण्यासाठी मी शारीरिक व्यायाम करत असते योगा क्लास करते झुम्मा क्लासला जात असते मी गाणं ऐकत असते टी व्हीवरती रेडिओवरती आणि स्वतः म्हणत सुद्धा असते मी गुणगुणत असते गाणं असा मी आपला दिवस आपला पूर्ण वेळेमध्ये घालवत असते आपले कामं करत असते घरातले बाहेरचे सर्व असा मी माझा दिवस घालवते